एकदा पर्यटकांबरोबर पर्यटनासाठी नळदूर किल्ला बघण्यासाठी आपल्या खाजगी गाडीेतून आम्ही जात होतो अचानकपणे काही अंतरावर गेल्यानंतर गाडी बंद पडली खाली उतरून गाडी चेक केली असता पंक्चर वगैरे आहे का तर इंजिनामध्ये बिघाड झाला असे लक्षात आले गाडीत बसलेले पर्यटक खाली उतरून आम्हाला मदत करू लागत होते त्यांनी कोणत्याही प्रकारचे कुरबूर किंवा तक्रार न करता अतिशय शांततेने आम्हाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आसपास जवळ कुठेही मोटार गॅरेज दिसत नव्हते चौकशी केली असता साधारणपणे अर्धा किलोमीटरवर एक गॅरेज आहे असे सांगितले पण तिथंपर्यंत गाडी कशी न्यायची हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा सर्व गाडीत असलेल्या पर्यटकांनी उतरून आपन गाडी सगळे मिळून ढकलत तिथपर्यंत नेऊया म्हणून सगळ्यांनी गाडी ढकलत गॅरेजपर्यंत नेली त्यांचा पर्यटनासाठी असलेला महत्त्वाचा वेळ गेला तरी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या तक्रारी किंवा वाईट शब्द ते बोलले नाहीत उलट ते म्हणाले की हे मशीन आहे ते कधीही नादुरुस्त होऊ शकते त्यांनी खूप संयम दाखवला आणि अतिशय सहकार्याची भावना त्यांनी ठेवली हा म आमच्या आठवणीत राहिलेला एक खूप चांगला प्रसंग वाटतो तसेच वेगवेगळ्या ठिकांणाहून पर्यटक येत असतात गोव्यावरून आलेल्या पर्यटकांकडून गोव्यांमधील चर्च गोव्यांमध्ये असणारे बीच किंवा गोव्याचे कल्चर गोव्यांमधले नवीन आय आय टी कॉलेजेस किंवा तिथली शिक्षण पद्धती या सगळ्या नवीन गोष्टींची माहिती त्यांच्याकडून मिळतच असते